मी ज्या भागामध्ये राहतो त्या भागामध्ये धर्मामुळे पर्यटनावर प्रभाव मुळीच पडलेला नाही केवळ धार्मिक कारणामुळे एकतर पर्यटन वाढलं आहे किंवा पर्यटनासाठी लोक येतच नाहीत असं घडलं घडत नाही माझ्या परिसरामध्ये पर्यटनासाठी आवश्यक असणारी एकूणच नैसर्गिक परिस्थिती नाही किंवा मानवनिर्मित स्थळंसुद्धा निर्माण केलेले नाहीत त्यामुळे अगदी या भागापासून काही अंतरावर असलेले सिंहगड शिवनेरी गोरखगड यासारखे गड आणि किल्ले बघण्यासाठी काही पर्यटक मात्र जरूर येतात